भारत हा जगातील सर्वात जादूई देशांपैकी एक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आपल्या देशात अनेक आश्चर्यकारक ठिकाणे पूर्णपणे भरभरून निसर्गसौंदर्यानी भरलेली आहेत या जागांनी जागतिक पर्यटनावर आपली छाप सोडली आहे दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणांना भेट देतात आपल्या देशातील प्रत्येक टप्प्यात जसजसा वेगवेगळ्या बोली आहेत भाषा आहेत संस्कृती आहे पदार्थ आहेत त्याचबरोबर अशी अनेक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी आपण पर्यटनासाठी किंवा फिरण्यासाठी जाऊ शकतो राज्याच्या नैसर्गिक भूप्रदेश हा विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला दिसायला मिळतो त्यापैकी सर्वात महत्वाचं आणि सर्वात पहिलं स्थान आपल्याला म्हणावं लागेल काश्मीर काश्मीर हा पृथ्वीवरचा स्वर्गच आहे या राज्याला प्रत्येक कोपरान् कोपरा सुंद सुंदरतेची एक देणगी निसर्गानी दिलेली आहे पण काश्मीरमधील पहलगाम हे थोडं जादूई आणि अधिक सुंदर आहे असं म्हणावं लागेल अनंतनाग जिल्ह्यात वसलेलं हे संपूर्ण शहर बर्फाच्छादित हिमालय आणि घनदाट देवराई देवदार जंगलाने वेढलेलं आहे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक भेटच आहे काश्मीरप्रमाणेच केरळमधील मुन्नार ही हे जे ठिकाण आहे या ठिकाणाशिवाय पर्यटनाची किंवा निसर्गसौंदर्याची यादी पूर्णच होणार नाही त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे हे निस नयनरम्य हिल स्टेशन आपल्याला एक भारताचा काश्मीरच म्हणावा लागेल अवघ्या मदुराईपासून चार तासांच्या अंतरावर मुन्नारमध्ये चहाच्या अतिशय सुंदर अशा बागा पाहायला मिळतात त्याचबरोबर भारतातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक परंतु उत्कृष्ट असं निसर्गसौंदर्यानी नटलेलं ठिकाण म्हणजे तुंगनाथ तुंगनाथ हे रुद्रप्रयाग जिल्ह्यामधे समुद्रसपाटीपासून बारा हजार फुट उंचीवर आहे हे भव्य ठिकाण जगातील सर्वात जुनं आणि सर्वात उंच भगवान शिवमंदिरासाठी ओळखलं जातं शिवभक्तांनी एकदा का तिथे भेट दिली की पुन्हा पुन्हा तिथे पर्यटक खेचल्याशिवाय किंवा त्यांचा ओढा आल्याशिवाय राहणार नाही निसर्गसौंदर्याने भरलेल्या तुंगनाथला जर आपण भेट दिली तर त्या ठिकाणी बर्फाच्छादित मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर पडते तसं पाह्लाया पाह्यला गेलं तर भारतामध्ये अनेक अशे ठिकाणं आहेत जी केवळ वर्षभर फिरण्यासाठीच नव्हे तर पावसाळ्यात फिरण्यासाठी सुद्धा सुंदर आहेत कारण पावसाळ्यामध्ये भेट देण्यासारखं एक उत्तम ठिकाण म्हणजे आपल्याला नैनिताल म्हणावं लागेल अशा प्रकारचे विशिष्ट आणि निसर्गसौंदर्याने वेगवेगळ्या ठिकाणी असलेली ही जी ठिकाणं आहेत ही ठिकाणं आपल्या पर्यटनाम पर्यटनाला चालनाच देतात नैनिताल हे पावसाळ्यात भेट देण्याचं एक उत्तम ठिकाण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल जर का तुम्ही निसर्गप्रेमी असाल किंवा जर तुम्हाला निसर्ग पाहायला आवडत असेल तर या हिल स्टेशनचे सौंदर्य पावसाळ्यामध्ये अतुलनीय आहे असं आपल्याला पहा म्हणावं लागेल जेव्हा आपण हलक्या अशा रिमझिम पावसामध्ये नैनितालच्या प्रदेशावर चालतो तेव्हा आपल्याला जणू काही स्वर्गातच चालल्याची अनुभूती मिळते त्याबरोबरच लेह लढाख आता लढाखमध्ये तर विलोभनीय दृश्यं आहेतच पण त्याचबरोबर भव्य असं दिसणारं निळं आकाश या ठिकाणच्या सौंदर्यात भर घालतं म्हणूनच लढाख हे भारतातील सर्वात लोकप्रिय मान्सून किंवा पावसाळी पर्यटकां पर्यटनाचं किंवा पर्यटकांना आकर्षण करण्याचं एक ठिकाण आहे या ठिकाणचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पावसाळ्यामध्ये जर आपण या ठिकाणी फिरण्यासाठी गेलो किंवा निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी गेलो तर पावसाळा हा उत्तम काळ आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्याचबरोबर मुन्नार हे जे सौंदर्य आहे या मुन्नारचं सौंदर्य तर कोणी नाकारू शकत नाही कारण त्या ठिकाणी हिरव्यागार असा चहाच्या बागा आहे धबधबे आहे डोंगररांगा तुमचे स्वागत करतात पावसाळ्यामध्ये निसर्गप्रेमींसाठी मुन्नार हे स्वर्गापेक्षा कमी नाही असं आपल्याला म्हणता येईल त्याचबरोबर आता जर आपण ही झाली पावसाळी ठिकाणारी पावसाळी फिरा फिरायला जाणारे ठिकाणं परंतु बाराही महिने फिरू शकतो अशीसुद्धा काही ठिकाणं भारतामध्ये उपलब्ध आहेत त्यामदे दार्जिलिंगचं निसर्ग सौंदर्य जे आहे ते पाहण्यासाठी आपण बाराही महिने कधीही गेलो तरी तेथे निसर्गसौंदर्यामदे कणमात्रसुद्धा बदल किंवा कणमात्रसुद्धा फरक आपल्याला जाणवत नाही दार्जिलिंगमध्ये गेल्यानंतर टायगर हिलला भेट दिल्याशिवाय आपण तिथून येऊ शकत नाही किंवा आपलं पर्यटन जे आहे ते पूर्णच होऊ शकत नाही पहाटेच्या क्षणी सूर्यदय पाहणं हा अद्भुत अनुभव आपल्याला दार्जिलिंगला गेल्यावर पाहायला मिळतो त्याचबरोबर दार्जिलिंगमध्ये तुम्ही ट्रेकिंगच्यासुद्धा मजा घेऊ शकता दार्जिलिंगमध्ये फेरफटका मारण्यासाठी तुम्हाला पहाटे जर तुम्ही निघाला तर या सौंदर्याचं किंवा अतिशय निसर्गाने एक मनमुराद लयलूट केलेली आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारचे अनेक ठिकाणं किंवा टेकड्या किंवा जंगलं धबधबे अशा प्रकारचे अनेक ठिकाणं आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात कारण भारत जो आहे हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे फक्त डोंगरच एका बाजूला नाही आहे तर एका साईडला आपल्या एका बाजूला आपल्याला धबधबे पाहायला मिळतात काही ठिकाणी टेकड्या पाहायला मिळतात काही ठिकाणी जंगलं पाहायला मिळतात अशी मनमुराद आपण जर आपल्याला निसर्गाचा सौंदर्य पहायचं असेल तर आपल्याला भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेला तरी आपल्याला ह्या निसर्गाचा आस्वाद घेता येतो